नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी मी दहा वर्षाची असताना जेव्हा मी पहिल्यांदा पोहण्याचा क्लास लावला होता त्या उन्हाळ्या सुट्टीपासूनच मला पोहणं हे फार आवडतं पोहणं हा एक माझा आवडता छंद झाला आहे मी आठवड्यात चार पाच वेळा तरी पोहायला जाते पोहण्या पोहल्यावर शरीर ताजतवानं वाटतं आणि मनही शांत होतं माझा आवडता पोहण्याचा व्यायाम म्हणजे फ्री सटाईल कारण त्यात हातपाय मोकळे फिरवता येतात आणि वेगानी पोहता येतं मला त्यात एकदम मज्जा येते पण सगळ्यात कठीण व्यायाम म्हणजे बटरफ्लाय स्ट्रोक त्यात दोनी हात पाय एकाच वेळीत वर उचलावे लागतात आणि शरीराला पाण्यावर उडवावं लागतं ते करताना दम लागतो आणि शक्तीही फार लागते अजून बटरफ्लाय स्ट्रोक जरी नीट येत नसला तरी त्यात मला मज्जा फार येते मी एकावेेळी साधारणपणे एक ते दीड तास पोहू शकते कधीकधी त्याहून जास्तही पण मग फार थकवा जाणवतो पण स्विमिंग झाल्यावर जी भूक लागते व झोप लागते आ ती मस्तच पूर्ण झाल्यावर देखील आपण पाण्यात तेच आहोत का काय असा कधी कधी भास होत